मी माझ्या मूळ भाषेपेक्षा वेगळ्या भाषेचं पुस्तक म्हणजे फार फार तर हिंदी भाषिक पुस्तक मी वाचलेलं आहे आणि अनुवादित केलेले बरेच वाचलेले आहेत जे गुजराटी टू मराठी इंग्लिश टू मराठी किंवा हिंदी टू मराठी असे मी बरेच वाचलेले आहेत आणि त्याबद्दल म्हणायचं झालं तर अनुवादित पुस्तकं वाचायला हवीेत कारण त्याने वेगवेगळ्या भाषांमधले विचार आपल्याला कळतात आणि ते फार महत्त्वाचे आहेत

फ्रेंचमधला जो त्याने पॅपिलॉन हे नावाचं पुस्तक लिहिलं जे मराठीमध्ये अनुवादित केलेलं आहे ऑलरेडी किंवा गुजरातीचं उदाहरण द्यायचं झालं तर कृष्णायन याच नावाने एक काजल ओझा वैद्यांनी कादंबरी लिहिलेली आहे जी मराठीमध्ये सुुद्धा अनुवादित केलेली आहे जी माझी वाचून झालेली आहे आणि माझ्या मातृभाषेतलं जर पुस्तक आहे त्याचं नाव जगातल्या प्रत्येकाने वाचायला हवं ते सांगायला हवं तर स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांचं माझी जन्मठेप हे पुस्तक प्रत्येकाने वाचायला हवं